आज आपण बघत असतो की नद्या जंगले डोंगर टेकड्या समुद्र शेती आणि माती यामध्ये आपल्याला खूप फरक जाणताना दिसतोय आणि याचं जर मी काही कारण सांगायचं ठरवलं तर त्यासाठी शेतीमध्ये जे आपण रासायनिक खतांचा युज करत आहोत आज शेतकरी असो किंवा कोणी असो आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी तो कुठल्या स्तराला जातो हे जर उदाहरण पहिलं तर ते आपल्याला आजमध्ये ते पाहायला मिळेल आणि यामध्ये सर्व वातावरणाचा आणि ह्या इन्व्हारमेंटचा ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे हाही प्रत्येकाची गरज आहे की प्रत्येकानं समोर आलं पाहिजे आणि हे जे काही प्रॉब्लम्स आहेत या प्रॉब्लम्सवर काहीतरी उपाय काढणं काढण्याची खूप मोठी गरज आहे आज आपण पाहतोय की आपण आजही वातावरण आपल्याला बदलताना दिसत आहेत रोजच्या रोज टेम्परेचर वाढताना आपल्याला दिसत आहे आणि ह्यामुळे माणसाच्या सगळ्याच म्हणजे सामाजिक असो इकॉनॉमिकल असो पॉलिटिकल असो परिस्थितीवर आपल्याला त्याचा प्रभाव जा होताना दिसत आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतोय इंडस्ट्री हा डेव्हलपमेंटचा आपण एक मोठा भाग समजतो पण या इंडस्ट्रीमुळे किती वायुपलुषण वायुप्रदूषण होत आहे आपण त्यातं साउंड पलुषण होत आहे आणि या सर्व पलुषण होत असताना आपण त्याच्यावर कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण पाहतो आज उन्हाळा मध्ये आपल्याला पावसाळा दिसतोय आणि पावसाळ्यामधे आज आपल्याला हिळव हिवाळा जाणवतोय अशा परिस्थितीमध्ये हे जर आपल्याला बदलायचं असेल तर प्रत्येकाने पुढे यायची गरज आहे आणि प्रत्येकाने आपली एक स्टेप जर पुढे घेतलं तर आपण नक्कीच याच्यावर आपण बंधने आणू शकू आणि आज आपण आपल्या पृथ्वीला वाचवू शकू